हॅलो हां कसे आहात सगळेजण प्रवास व्यवस्थित झाला ना हो तिकीट केलं आहे आणि सगळं व्यवस्थित आहे तुमच्यासाठी मी ती तिकीटं आधीच बुक केली आहेत आपण जवान हा मूव्वी बघणार आहोत हो हो तिकीटं बग बुक झाली आहे आपण संध्याकाळी सात वाजताचा शो बघणार आहोत आणि पी आपल्यासाठी पी वी आर सिटी सेंटर मॉलमध्ये तिकिटं घेतली आहेत हां आरक्षणाचा स्टेटस कळण्यासाठी मी तुम्हाला एक संदर्भ क्रमांक देते तो एकदा बघा एक दोन तीन चार पाच सात तीन दोन एक तुम्ही बुक माय शो या ॲपवर किंवा वेबसाईटवर जाऊन माय बुकिंग सेक्शनमध्ये हा क्रमांक टाका तिथं मग आपले बुकिंगच्या ज्या डिटेल्स आहे तर त्या दिसतील हो शोचं जे वेळापत्रक आहे ते पण कळेल आणि आपली जागा कुठे आहे ते पण नेमकं व्यवस्थित कळून कळून जाईल

हां पाचव्या किंवा सहाव्या रांगेत आपली जागा आहे सगळ्यांना आरामात बसायला जागा आहे हो हो तिकीटं छापूनच घेतलेली आहे क्यू आर कोड दाखवायचं आहे तिथे डिजिटल तिकीटं निवडली आहे मी आणि आपल्या मोबाईलवर क्यू आर कोड पण आहे थेटरमध्ये जाऊन फक्त ते स्कॅन केलं की बस झालं स्कॅन केलं की होऊन जाईल सगळं हो हो तुम्ही पोहोचले की मग आपण आधी आ हलकं एक खाण्यासाठी एकदा मॉलच्या कॅफेमध्ये जाऊ आणि मग थिएटरमध्ये जाऊन व्यवस्थित बघून मूव्ही बघू खूप मजा येईल खूप मजा येईल हो प्लॅन व्यवस्थित आहे काही काही अडचण येणार नाही काही जरी अडचन आली तरी म आपण तपशीलासाठी काउंटरवर जाऊन तिथे मग आपला संदर्भ क्रमांक दाखवलं की ते सगळं व्यवस्थित होऊन जाईल जवान का निवडला कारण जवान हा चित्रपट खूप लोकप्रिय आहे आणि त्यात कथा आणि ॲक्शन दोन्ही पण आहे त्यामुळे मग आपला सगळ्यांना व्यवस्थित आवडेल तो छान पिक्चर आहे हो हो नक्की नक्की वेळेत पोहचा प्रवास काळजीपूर्वक करा हो भेटू लवकरच भेटू मला वाट पाहायला नका लावू संध्याकाळी लवकर या खूस आपली आजची संध्याकाळ ही खूप मजेशीर होणार आहे हो ठीक आहे मी तुम्हाला रिसीव्ह करायला गे येईलच फक्त यायच्या अर्धा एक तास आधी मला कॉल करा किंवा मॅसेज करून ठेवा हो हो ठीक आहे ठीक आहे भेटू संध्याकाळी हो